हो मी माझ्या नातलगांना आणि मित्रमैत्रिणींना हाताने पत्र लिहिलेले आहेत त्यातून एक मला कळालं की आपल्या ज्या भावना असतात त्या आपन तीव्रपणे मांडू शकतो आणि ती तो ल ते लिखाण आपण आपल्याला जपता येतं माझ्या अनेक नातलगांनी ती पत्र अजून जपून ठेवली आहेत माझ्या मित मित्रमैत्रिणींना या गोष्टी खूप आवडायच्या त्यामुळं मी पत्रामध्ये एक चांगला मजकूर वापरायचो आणि मला असं वाटतं की ही लिखाण कौशल्य जे आहे ते आपल्याला जपता जपण्यासाठी पत्र लिखाण खूप महत्त्वाचं आहे आणि मराठीची समृद्धता वाढण्यासाठी लिखाण महत्त्वाचं आहे प्रमाण मराठीमध्ये पत्रलेखन व्हायचं बोली भाषेमध्ये काहीतरी आपण त्या गोष्टी वापरायचो पण पत्राची मजाच काही और होती आता ह्या गोष्टी विलुप्त होतात पण आजही शासकीय कामकाज हे पत्राद्वारे चालतं आणि आम्हाला काही मला तर आठवतं मी शेवटचं पत्र कधी लिहिलं असेल पण जे लोकं खूप दूर गेले असेल ज्यांचा ज्यांचा आमच्याकडे भ्रमणध्वनी क्रमांक नाही आहे अशांना आजही मी पत्र लिहितो त्यामुळे पत्राची मजा काही औरच आहे आणि पत्र लिहायलाच पाहिजे आणि नवीन पिढीने ते शिकायलाच पाहिजे धन्यवाद